प्रत्येक कला कारासाठी एखादे कलात्मक काम म्हणजे त्यासाठी त्याचा खूप अविस्मरणीय क्षण असतो समजा एखाद्या कलाकाराला रांगोळी काढायची असेल तर त्यासाठी त्याला काही दिवस आधीपासून तयारी करावी लागते कारण आजकाल रांगोळीला खूप महत्त्व वाढले आहे रांगोळी किती बाय किती म्हणजे किती केवढी मोठी काढायची आहे यापासून त्याला त्याचे गणित जोडावे लागते त्यासाठी कुठले कुठले रंग वापरायचे आहेत त्यासाठी जागा कुठली निवडायची आहे यापासून तर ती रांगोळी पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये आपला किती वेळ गेला हेही महत्त्वाचेच आहे रांगोळीमध्ये कलाकाराला अनेक प्रकारचे रंग वापरून जे मुळात रंग आहे ते आणि त्यामध्ये इतर रंग मिसळून नवीन रंग तयार करून विविध छटा रेखाटायच्या असतात त्यामुळे त्याला त्यासाठी खूप वेळ लागत असतो मोठी रांगोळी काढायची असेल तर कमीत कमी पाच ते सहा तास लागतात जे की दहा बाय दहा वगैरे अशा त्यांची कृती एवढ्या जागेवर त्यांची ती कला रेखाटलेली असते त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकासाठी जी एखादी आपल्याला काही कृती करायची असेल त्यासाठीही आपल्याला तसाच वेळ लागत असतो आपण आधी ठरवलेले असेल तर थोडा कमी वेळ लागतो आणि जर वेळेवर करायची असेल तर त्या सुगरणीची ती कला असते